पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश भारत स्वतंत्र झाला मात्र तो स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली लोक चळवळ जागवल्या चले जाव इत्यादी गोष्टी झाल्या आणि भूमीगत होऊन लोकांनी देश स्वतंत्र करून घेतला देश स्वतंत्र झाल्यानंतर मात्र या गोष्टी आपल्याला देशापुरत्या मर्यादित न राहता राज्य राज्यभर वेगवेगळ्या अनुषंगानं प्रत्येक राज्य आपलं केंद्रशासीत प्रदेश असल्यामुळे प्रत्येक राज्याला वेगळी ओळख इतिहास आणि भूगोल आहे महाराष्ट्र हे राज्य एक मे एकोणीसशे साठ साली राज्य म्हणून घोषित झालं त्या राज्याचा इतिहास आणि भूगोल आपल्या संस्कृतीवर खूप प्रकार परिणाम करणारा ठरतो आपल्या या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा जी क्रांती झाली ती श्रीमंत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जावळीसारख्या दुर्गम खोऱ्यामध्ये स्वतंत्रतेचं पहिली मुहूर्तमेढ रोवली आणि शपथ घेतली हे राज्य स्वतंत्र करू महाराष्ट्राला खूप खूप म्हणजे खूप महत्त्व आहे महाराष्ट्र ही राज्याचा जरी एकोणीसशे साठ साली एक मेला वर्धापन दिन वाढदिवस दिन साजरा आपण करत असू तरी महाराष्ट्राची संस्कृती ही फार चैतन्यभूमी देणारी आहे भूगोलामध्ये महाराष्ट्र हा संपन्न राज्य आहे चारीबाजूनी महाराष्ट्राला भौगोलिक सुबत्ता लाभली आहे एकीकडे कोकण किमा किनारपट्टी सर्वात जास्त महाराष्ट्राला लाभली आहे आणि समुद्राच्या मार्गानं येणाऱ्या कित्येक गोष्टी आपल्या राज्याला मिळातात मिळाल्या गेल्या भौगोलिक पार्श्वभूमीवर महाराष्ट्र खूप सधन समजला जातो आणि लवकरात लवकर क्रांती करणारा परिवर्तन करणारा किंवा इतिहास घडवणारा हा महाराष्ट्राचाच उल्लेख होतो महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक लोक हे दिग्गज आणि हुशार होऊन गेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधान लिहिणारे त्यांचा जन्म महाराष्ट्रातच झाला साने गुरुजी यांचाही जन्म महाराष्ट्रात झाला ज्यांनी आईचं महत्त्व सांगण्यासाठी श्यामची आई हे पुस्तक लिहिलं महाराष्ट्रामध्ये अनेक लेखक कवी अनेक समाजसेवक समाजसुधारक होऊन गेले शैक्षणिक कार क्रांतीमध्ये कर्मवीर भाऊराव पाटील आचार्य अत्रे कर्वे ह्या गो सर्व नावांना महाराष्ट्रावरतीच शिक्कामोर्तब होतं स्त्री स्वातंत्र्याचं स्त्री शिक्षणाचं जे इंद्रधनुष्य शिवधनुष्य उचललं ते महात्मा ज्योतिराव फुले यांची जन्मभूमी कर्मभूमी महाराष्ट्र त्यांची पत्नी ही महाराष्ट्रातली सातारा जिल्ह्यातील नायगावमध्ये जन्मलेली सावित्री ही महिलांची पहिली स्त्री शिक्षिका ज्योतिराव फुलेंनी आपल्या पत्नीला शिक्षिका म्हणून आद्य दर्जा दिला आणि तिला स्त्री शिक्षिका म्हणून पहिल्यांदा या परिवर्तनामध्ये आणलं महाराष्ट्रामध्ये पीक महाराष्ट्रामध्ये डोंगर नद्या ह्या सर्व सुबत्ता व नावारूपाला आल्या महाराष्ट्राचा उदो उदो भारतीय संस्कृतीमध्ये सर्वात आधी घेतला जातो महाराष्ट्र भौगोलिक स्थितीनं सुबत्ता व प्राप्तीच्यादृष्टीनं चांगलं असल्यामुळं इतर परभाषीय किंवा परप्रांतीय यांचा महाराष्ट्राकडे जास्त कल असतो मुंबईसारख्या महानगरीमध्ये सर्व राज्यातील लोक रहिवाशी आहेत सर्व राज्यातील लोकांचे उद्योगधंदे म्हणजेच या महानगरी मुंबईमध्ये मुंबई ही सगळ्यात जास्त व्यापारी पेठ व्यापार करणारं केंद्र व्यापाराची जागा पैसा देणारं केंद्र या मुंबईमध्ये जो येतो तो देशभर मोठा होतो चित्रपटसृष्टी तिचा दर्जा तिची मुहूर्तमेढ ही दादासाहेब फाळके यांनीच लावली या मुंबईमध्ये चित्रनगरी मायानगरी असं संबोधलं जातं समस्त चित्रपट हे मुंबईमध्ये बनतात सर्व स्टार मुंबईमध्ये राहतात क्रिकेट क्रिकेटर या सर्वांना मुंबईचं फार कौतुक मुंबईमध्ये यांचं राहणीमान यांचं भावविश्व तयार होतं राजधानी मुंबई ही महाराष्ट्राची ओळख संपूर्ण देशाला पुढे करते महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त अजून एक फायदा तो म्हणजे शिक्षण शैक्षणिक पॅटर्न लातूर शैक्षणिक पॅटर्न जावळी यासारख्या पॅटर्नमध्ये महाराष्ट्र अव्वल म्हणूनच एक मे महाराष्ट्र दिनादिवशी सर्व लोक महाराष्ट्र राज्याचं कौतुक करतात आता महाराष्ट्र राज्याचं जय जय महाराष्ट्र देशा गर्जा महाराष्ट्र माझा हे शाहीर साबळे यांनी गायलेलं गीत राजमान्य झालं आहे मला माझ्या महाराष्ट्राचा अभिमान आहे मी महाराष्ट्राची रहिवासी म्हणून मला गर्व वाटतो